मी माझ्या दुचाकीवरून दुचाकीचं नाव माझ्या डिओ आहे आणि तिच्यावरून मी म्हणजे माथेरानपर्यंत गेलो होतो आता तुम्हाला माहिती असेल की माथेरानपर्यंत जाण्यासाठी आधी आपल्याला नेरळला जावं लागतं नेरळला गेल्यावर आपण तिथून नेरळला गेलो तर तिथून आपल्याला वॅन वगैरे पकडायला लागते परंतु मी माझ्या दुचाकीने वरती गेलो होतो आणि म्हणजे दुचाकीने वरती जाणे हे खूप अवघड आहे माथेरानला कारण की माथेरानचा जो रोड आहे वरती जाण्यासाठी तो असा एकदम असा एकदम सापासारखा आणि एकदम म्ह ते आपण ते डेंजरस बोलू शकतो कारण की तिथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या याचा तो म्हणजे तिथं त्यांचा वेग खूप जास्त असतो कारण की आपल्याला कसं वर चढावं लागते असते गाडी आणि वरती चढ गाडी वरती गाडी वरती चढवावं लागते तर आपल्याला त्याच्यासाठी आपला एकदम फास्ट गेर वापरावा लागतो त्यामुळे मी ती गाडी नेली होती आणि ती एकदम म्हणजे म्हणजे मला एक माझ्या ह्याच्यामध्ये मोटिवेशन वाटलं की मी ही गाडी तिथे पण नेऊ शकतो आणि ती मी तिथे नेल्यावर एक वेगळाच आनंद मिळाला की मी माझी गाडी इथपर्यंत चढवलेली आहे आणि मला खूप मजा आली होती आणि तो माझा पहिला अनुभव होता गाडीचा माझ्या